हां नमस्कार माझं नाव वैशाली जोशी आहे हां तुमची नर्सरी आहे असं कळलंं मला हां तर मग मला ना म्हणजे काही माहिती हवी होती तर मग त्या संद संदर्भातचा कॉल होता हा हां तर मी आम्ही जस्ट शिफ्ट केलं आहे नवीन घरी तर मग मला काही मग रोपं पाहिजे होते म्हणजे ज्याच्यामध्ये मी घरात पण लावू शकते आणि बाहेर पण लावू शकते कुंडीमध्ये वगैरे तर असे काही रोपं सांगाल का मग तुम्ही किंवा हां हां अच्छा अच्छा अच्छा बरं हां आणि हो हो वेल पण चालतील किंवा मग असे छोट्या कुंडीमध्ये लावायचे असे पण चालतील तुळशीची पण रोपं हवं आहे हवी आहेत काही हां अच्छा आणि आणि ते तयार माती वगैरे असते ती पण भेटेल का आपल्या नर्सरीमध्ये मग हां हां

अच्छा हां हां हो वनस्पती हां हां चालेल आणि गुलाबाचे पण काही प्रकार गुलाबाच्या रोपांचे पण काही प्रकार आहेत का म्हणजे गावराणी वगैरे किंवा संकरित असे काही हां हां

हां हां हां आणि अच्छा अच्छा चालेल आणि मग याची किमती काय असेल साधारण काय रेंज असेल रोपांची रेंज म्हणजे काय किंमत असेल साधारण हा अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे आणि मग मग याची काळजी कशी कारण मग काही क कधी कधी कसं होतं नर्सरीतनं घरी आणलं की रोपं म्हणजे वाळून जातात ना मग तुम्ही काही वेगळी काळजी घेता का जी म्हणजे मला घरी घ्यावी लागेल असं काही आहे का हं

अच्छा बरं बरं ठीक आहे मी सांगते मग तसंं मी करेन परत फोन ठीक आहे ठेवते हं हो